राज्यातील सरकारी मालकीच्या किंवा संत्रानि नियंत्रित भरपूर साऱ्या कंपन्या आहेत त्या त्या खूप सारे कामे करतात त्यापैकी एक म्हणजे पोस्ट ऑफिस सर्विसेस पोस्ट ऑफिस ही एक केंद्राची कंपनी असून याम याद्वारे पोस्टल सर्विसेस प्रोवाईड केले जातात यामध्ये स्पीड पोस्टं नॉर्मल पोस्टं पार्सल्स कुरियर्स प्रोवाईड केले जातात इंडियन पोस्ट सर्व्हिसेस ह्या खूप आधीपासून कार्यरत आहेत इंडियन पोस्ट ऑफिसेस भारतातील प्रत्येक एऱ्यात प्रत्येक पिन कोड कवर करतात इंडियन पोस्ट ऑफिसेसचे प्रत्येक गावागावात ऑफिसेस आहेत त्याचबरोबर प पत्रव्यवहारासोब ब सोबतच इंडियन पोस्ट ऑफिस बँकिंग फॅसिलिटीजसुद्धा प्रोव्हाइड करतात एक खुर्ची दे यामध्ये प्रत्येक गावात दोन ते तीन कर्मचारी असतात पत्रव्यवहारसोबतच बँकेमध्ये डिपॉझिट्स सेव्हिंग अकाउंट्स इत्यादी सेवासुद्धा पुरवल्या जातात रक्षाबंधन दिवाळी अशा वेळे पत्रव्यवहार करण्यासाठी पोस्ट ऑफिस हा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्या कंपनी म्हणजे रेल्वे इंडियन रेल्वेज इंडियन रेल्वेचे नेटवर्क हे पूर्ण भारतामध्ये आहे इंडियन रेल्वेमुळे प्रवास अगदी कमी किमतीत होतो इंडियन रेल्वे प्रवाशांसोबत माल वाहतुकीसाठी हे सर्विससुद्धा देतात मोठमोठ्या कंपन्यांचे सामान बाय रोड ट्रान्सपोर्ट करण्यापेक्षा रेल्वेने ट्रान्सपोर्ट करणे कधीही फायदेशीर ठरते भारतातील खूप सारे प्रवासी लांबच्या प्रवासासाठी रेल्वेचा प्रवास सोयीचा मानतात कारण तो आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर त्याचबरोबर आत नवीन आलेल्या रेल्वेज या आनंददायीसुद्धा आहेत यामध्ये एसी नॉन एसी आणि इकोनॉमिक अशा टाईपच्या रेल्वेसुद्धा अवेलेबल आहेत मुंबईसारख्या शहरामध्ये लोकल या नावाने रेल्वे प्रसिद्ध आहे यामध्ये या रेल्वे ठीकठिकाणी चे छोटे छोटे एरिया दररोज कवर करते मुंबईसारख्या शहरामध्ये राहणाऱ्या प्रवाशांसाटी ऑफिसला ये जा करन्यासाठी रेल्वे हा बेस्ट पर्याय आहे त्याचबरोबर सरकारची एस टी महामंडळ हे सुद्धा एक कंपनी आहे या अंतर्गत बाय रोड ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रोवाइड केले जातात यामध्ये लोकांना एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जाण्यासाठी बसेस प्रोवाइड केले जातात याचे दर हे खाजगी वाहनंपेक्षा कमी असतात एस टी महामंडळाचे प्रत्येक बस जवळजवळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये सेवा देते महाराष्ट्रातली एस टी बस लाल परी या नावानेसुद्धा प्रसिद्ध आहे बऱ्यापैकी सर्व लोक बाय रोड ट्रान्सपोर्टेशनसाठी एस टी महामंडळाचीच निवड करतात आणि लांबच्या प्रवासासाठी रेल्वेचे निवड करतात धन्यवाद